शेतीबद्दल बोलायचं म्हणजे आम्ही सगळ्यात जास्तीतजास्त आमच्या शेतीची काळजी घेतो जेव्हा आम्ही रोप शेती जमिनीमध्ये लावतो जेव्हा रोप निघते जसंजसं रोप वाढते तिच्या वा रोप वाढल्यानंतर त्याच्यात तण तयार होते तण तयार झाल्यानंतर आम्ही त्याला निंदनी करतो निंदनी केल्यानंतर आम्ही त्यांना सकाळ संध्याकाळ दोन टाइम पाणी देतो पाणी दिल्यानंतर पीक मोठं पीक जसं जसं जसं मोठं होतं त्याच्यात त्याच्यात आम्ही पिकाची लागवड करतो लागवड केल्यान त लागवड केल्या करायले आलं तेव्हा जर अचानक मधे जर पावसाचं हवामान चेंज झालं आम चर पाऊस येण्याची शक्यता असली कधीकधी ह पाऊस येण्याची शक्यता होते पण कधीकधी पाऊस येत नाही जेव्हा गरज नसली तेव्हा पाणी म पानी पडायलाय आलं तेव्हा आमच्या शेतीचं सगळ्यात जास्तीतजास्त नुकसान होतं कारण शेतकरी असा डूबी देऊन जाते काहून तो तो विचार करते की आपण जेवढीजेवढी मेहनत केली तेवढं आपली मेहनत पूरी वेस्टेज गेलेली आहे